मी सम्यक वहाने महा मी सम्यक वहाने दारव्हा येथून महाराष्ट्र राज्यात दारव्हा येथून बोल बोलतोय आणि आ आम्ही आमच्या आमच्या इथे स्पर्धा आम् स्प स्पर्धा आयोजित कर करण्यात आले होते संग क्रीडा संगम खेळ म्हणजे कबड्डी लंगडी खो खो आणि डान्स प्रोग्राम असे आमच्या इथे स्पर्धा आहे ना आयोजित करण्यात आले होते आणि असे दारव्या दारव्हामध्ये शिवाजी हायस्कूलला आमचे कबड्डीचे कबड्डीचे सामने झाले होते आणि आम्ही त्या कबड्डीच्या सामन्यात भाग घेतला होता आमच्या ग्रुपने आणि आमच्या ग्रुपमधल्यानी कबड्डीत भाग घेतल्यानंतर कबड्डीमध्ये आमचा येवन् मन एवन्न आम्ही त्यात सक्षम झालो आणि आमचा कबड्डीमध्ये पहिला नंबर आल्यामुळे आम्ही खूप आनंदी होतो